सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य म्हंटलं तर राजस्थान हे आपल्याला पाहायला मिळेल आ आणि सर्वात कमी लोकसंख्या असणारं तर गडचिरोली हे आपल्याला पाहायला मिळतं प्रामुख्यानं तर राजस्थानमध्ये बघितलं तर सर्वाधिक लोकसंख्या आहे तर ते देशामध्ये प्रथम क्रमांकावर असणारं राज्य आहे गर्दीच्या ठिकाणी शहरात राहण्याचा सकारात्मक फायदा की आपण समाजामध्ये राहून जी आपली रोजची रेलचेल कशी चालू आहे आपण स्वतःच्या डोळ्याने पाहू शकतो त्याच्यामध्ये विविध म्हणजे जे भाग आहे जीवनाचे ते आपण शिकू शकतो आणि नकारात्मक म्हणजे तर आपल्याला तिथं खूप मर्यादा येतात म्हणजे आपण वाहन चालवता असताना अससेल किंवा आपण कोणत्याही गोष्टी करायच्या म्हटलं तर ए एकदम गर्दी असल्यामुळे त्या सगळ्या एका व्यक्तीला मिळतीलेच असं नाही म्हणजे गावाच्या तुलनेत गावामध्ये आपण सोयीस्कर राहू शकतो तिथं आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध होऊ शकतात आणि त्याच तुलनेत जर आपण शहरात बघितलं तर खूप गर्दी असते त्यामुळं काही गोष्टी मिळताना सहजपणे मिळतील नाही असं नाही पण ट्रॅफिकमध्ये किंवा याच्यामध्ये वेळ लागण्याची शक्यता असते त्यामुळं हा एक नकारात्मक मला म्हणजे परिणाम पाहायला मिळाला आणि आपण सर्वाधिक लोकसंख्या आहे तिथं गर्दीच्या ठिकाणी राहणं थोडं नकारात्मक मला वाटतं कारण आपण म्हणजे जर एखाद्या कमी लोकवस्तीच्या ठिकाणी थांबलो तर मिळणारा ऑक्सिजन असेल किंवा मिळणारं ज्या सुख सोयी आहेत त्या आपल्याला चांगल्या मिळतील जे गर्दीच्या ठिकाणी मिळणार नाहीत त्यापेक्षा चांगल्या असतील असं मला वाटतं